हॅलो हॅलो हो म्हणजे घरी त्यांना सांभाळण्यासाठी नर्सची आवश्यकता आहे का तुम्हाला ओके तर मग तुमच्या वयोगटाच्या आजोबांना सांभाळण्यासाठी किंवा त्यांचं काही जे काही बी पी शुगर वगैरे असं तपासण्यासाठी ऑपरेटर तर सगळं काही माझं साहित्य असेल ना ओके तर माझा पण पार्टटाईम जॉब आहे जर तुम्हाला डेला पाहिजे असेल तर मी नाईटला इकडं पार्टटाईम जॉबचा टाईमिंग करून घेईल पण मला तुम्ही पेमेंट किती हे करणार किती प्रोव्हाइड करणार किंवा किती देणार हो पण माझा पेमेंट फक्त राहील समजा तीस हजार पण बाकीचं जे काही सामान लागेल ते तुम्हाला मी बिल पाठवलं तर तुम्हाला ते बिल द्यावं लागेल ओके ओके चालेल चालेल तुमच्या आजी आजोबाचं वय काय आहे सध्याच्या परिस्थितीला सध्या काही त्यांना प्रॉब्लेम आहे का बी पी शुगर वगैरे

ओके ओके ओके ओके मी एकदा येऊन तुम्हाला व्हिजिट देऊन जाईल आणि मग आपण ठरवू मॅडम ठीक आहे चालेल मी कधी येऊ तुम्ही कधी असता ओके ओके ओके मी उद्याच्या शनिवारी येईल आणि भेटून जाईल तुम्हाला आणि परिस्थितीनुसार मग काय काय पाहिजे किंवा कसं आहे ते मी सगळं ओके ओके धन्यवाद